उदरनिर्वाहासाठी मी हा मार्ग असा निवडला की धुणं भांडी कपडे झाडझूड ही माझी आई काम करत होती हे काम पण आता मीच करत आहे याच्यासंबंधी मला मार्ग हा खूप छान वाटला आणि मला पैसे पण भेटतात दोन टायमाचं जेवण भेटते कपडालत्ता सगळं हे लोक पुरवतात आणि दर वर्षाला दिवाळीत मला बोनस बी दिला जाते म्हणून हा करिअरचा मार्ग मीनं ठरवलायला आहे